मला पारंपरिकपणे कागदावर पेनने लिहायला आवडत कारण पेन पेनाने जे अक्षर चांगलं येत ते दुसऱ्या कोणत्याही वस्तूने येत नाही किंवा साहित्यने येत नाही आजकाल बऱ्याचशा प्रमाणामध्ये लॅपटॉप किंवा मोबाईलवर टाईप केलं जातं परंतु मला असं वाटतं की या इंटरनेटच्या जगात त्याची गरज आहे डिजिटल इंडिया म्हणून लॅपटॉप मोबाईलवर टाईप करणं सहज सोपं झालेलं आहे परंतु ते लवकर टाईप करण्यासाठी म्हणून गरजेचं आहे परंतु माझ्या अक्षराला जर सुंदरता यावी किंवा मी जे लिहितो आहे ते चांगलं लिहि कसं लिहिता येईल येईल यासाठी कागदावर जर पेनने लिहिलं तरच ते उत्तम लिहू शकतात आणि असं म्हणतात की लेखन ही कला फार पूर्वीपासून आलेली आहे ती पारंपरिकपणे असली तरीसुद्धा यापुढेही ती लेखन कला आवश्यक आहे लेखन करताना आपल्याला जे काही शब्दरचना करायची आहे ती करू शकतो आपण कारण जर टाईप करत असू आपण लॅपटॉपवर किंवा मोबाईलवर काही वेळेला कीबोर्ड इंग्रजीतून टाकलेला असतो आणि मग आपण मराठीतून त्याचा टाईप करत असतो उदाहरणार्थ तू मला उद्या भेट तर टी यु एम ए एम ए बी एच इ टी असं भेट असं टाईप केलं आणि हा आजकालच्या तरुण मुलांना यामध्ये जास्त आवड निर्माण लेली इतकंच नाही तर शॉर्टमध्ये लिहायचं थँक्यू म्हटल्यानंतर टी यु किंवा टी एच एन पूर्ण स्पेलिंग न लिहिता तिथं ओके ठीक आहे ओ लिहायचं फक्त किंवा असं काहीतरी बऱ्याच वेळेला ते शॉटमध्ये लिहिण्याचा प्रयत्न करतात काही वेळेला काही त्याचे अर्थसुद्धा बदलतात उदाहरणार्थ यू डी ए उद्या एम ए एल ए मला पी एच इ टी भेट असं टाईप करतात मोबाईलवर पण तिथे उड्या असा शब्द होतो उद्याचं स्पेलिंग जर यू डी ए केलं वाचताना काही वेळेला गफलत होऊ शकते म्हणून आपण जे लिहितो आहे ते योग्य आहे की नाही हे पाहण्यासाठी मराठी भाषेतूनच लिहिणं गरजेचं आहे आजकाल खरोखरच लेखन बदललेलं आहे परंतु लेखन आपण जर पेनाने लिहिलं तर ते उत्तम लिही लिहिलं जातं एवढंच मला वाटतं